स्वयंपाक करणे हे स्त्रियांचे काम नाही तर पुरुषांचेही आहे कारण की स्त्री पुरुष हे समान आहेत आजच्या जगात तर स्त्रियांनाही त्यांची कामे असतात पुरुषांनाही असतात स्त्रियांनाही आपल्या पोटासाठी जगावे लागतं पुरुषांनाही लागतं तर स्त्रियांना जेवण बनवता येतं तर तिथेच पुरुषांनाही आलं पाहिजे कारण की त्यांनाही जगायचं आहे इफ स्त्रिया नसतील तर पुरुष काय करणार हा प्रश्न उठतो तर तिथेच पुरुषांनाही शिकणं स्वयंपाक हे खूप आवश्यक आहे आणि ते रोजच्या जेवणात म्हणजे स्त्रियांना मदत करावी ना अ स्वयंपाकच नाही तर सगळ्या कामात ते सगळे घरातली सगळी कामे त्यांना आली पाहिजे स्वयंपाकच नाही असं माझ्या कुटुंबाबद्दल बोलाल तर माझ्याकडे चार कुटुंबीय आहेत मी माझी बहीण माझे बाबा आणि माझी आई तर माझ्या बाबांना पोट ब भरण्यासाठी जेवढं जेवण बनवणं आवश्यक असतं तेवढं त्यांना येतं चहापासून मॅगीपासून चपाती भाजी बेसिक जेवण जेवढं आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असतं ते तर आपल्याला तेच की पुरुषांना शिकणं आवश्यक आहे कारण की स्त्री नेहमीच नसतील स्त्री कुठं बाहेर गेला तर काय करणार हा प्रश्न उठतो तर पुरुषांना जेवण बन बनवणं आवश्यक आहे आणि पुरुषांनाच नाही तर आपण जेव्हा आपण मुले लहान असतात तेव्हापासून एखादं मुलाला शिकवणं चालू केलं जेवण तर त्या तेव्हाच ते इंटरेस्ट बिल्ड होणार त्याशिवाय पुरुषांना तेच डोक्यात राहणार की बनवत आहेत ना स्त्रिया कशाला कोणी शिकवत पण नाही आपल्याला मग आपण का करायचं मुलीना शिकवलं जातं तं मुलांनाही शिकवलं गेलं पाहिजे हा हा नेहमीच मुद्दा लक्षात ठेवावा घरातल्या बायकांनीही आणि पुरुषांनी